हां सर हां गुड इवनिंग सर सर ते आय टी सेक्टरबद्दल मला इन्फर्मेशन हवी होती मला थोडं गायडन्स हवं होतं मला महाराष्ट्रामधले आय टी सेक्टरमधले सर जायचं होतं सर माझं ग्रॅज्युएशन जस्ट सुरु आहे बट माझं ग्रॅज्युएशन बी एमध्ये सुरु आहे हो जनरल बी एमध्ये

सर मला आय टी फिल्डमध्ये मला इंटरेस्ट आहे मी बेसिक बेसिक मला येते ध एच टी एम एल आहे सी ई आहे जावा स्क्रीप्ट आहे हे जे त्याचं मी आता सेल्फ स्टडी करत आहे सर यावरती आणखी आणखीन गायडन्स करणारे पण आहेत काही सर टीचर लोकं ते मला गाईड करतात

हां बरोबर सर

लिमिटेशन म्हणजे

अच्छा अच्छा

हां हां सर बोला

ओके ठीक आहे ना सर सर सेल्फ हां महाराष्ट्रामध्ये असे कोचिंग क्लासेस वगैरे आहेत का को कोचिंग सेंटर वगैरे आहेत का जिथे फ्रीमध्ये वगैरे मला शिकायला मिळेल सर तर सर्टिफिकेट पण मागतात ना

बरं बरं ठीक आहे ना सर ओके थँक्यू सर थँक्यू थँक्यू सो मच